जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे परंतु लोकशाही म्हणजे नेमके काय तर लोकशाही म्हणजे प्रौढ मताधिकाराच्या आधारे खुल्या व नि पक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे चालविणारे राज्य लोकशाही हा डेमोक्रॉसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द आहे डिमॉस म्हणजे सामान्य लोक आणि क्रॉसी म्हणजे सत्ता भारताच्या संविधानात प्रत्येक बाबतीत कायदे आहेत पण ते संविधान चालविणारे नेते व प्रशासकीय नोकरवर्ग व्यवस्थित चालविणारे असणारे आवडतात पण त्यात असलेले भ्रष्ट मंडळी मात्र मला बिलकुल आवडत नाही त्यांना जर मला भेटण्याची संधी मिळाली तर इमानदार नेते व प्रशासकीय नोकरवर्ग यांची मी मनापासून प्र प्रशंसा करेल परंतु भ्रष्ट मंडळींना मात्र मी माझ्या चांगल्या सूचना देण्याचा प्रयत्न करेन भारतात लोकशाही आहे ते चालविणारे नेते आणि त्यांचे राजकारण याविषयी आपण न बोललेलेच बरे तरीही मला आवडणारे राजकीय नेते म्हणजे नरेंद्र मोदी राहुल गांधी अरविंद केजरीवाल नितिन गडकरी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू